हां मी आर मी आरती बोलते आहे स्मिता का हां मला तुमचा नंबर मिळाला आहे तुम्ही ब्रोकर आहात ना मला मी फ्लॅटसाठी बघते आहे हां हां बरं आमची रिक्वायरमेंट तीन बेडरूमची आहे आणि एरिया साधारण कोथरूड कर्वेनगर ह्या एरियातच प्रिफर्ड आहे आम्हाला तर आता कुठे काही चालू आहेत का

नाही नाही रेडी पझेशन नको आहे आम्हाला प्लॅ हां प्लॅन्स रेडी असतील तर तेव्हापासनंच करायचं आहे आम्हाला म्हणजे जर काही चेंजेस हवे असले तर आम्ही तेव्हा सांगू शकू तर म्हणजे तीन बेडरूम हे तर नक्की आहे त्याच्या क पेक्षा कमी नको आहे पण हां म्हणजे एरिया वाईजसुद्धा फ्लॅट आम्हाला प्रशस्त हवा आहे म्हणजे छोट्या छोट्या बेडरूम्सचं तीन बेडरूम्स असतील तर आम्हाला नको आहे आणि हां आणि कारण घरात वृद्ध लोकं असल्यामुळे थोडीशी जागा मोकळी हवी आम्हाला त्यांना हिंडा फिराय सगळीकडे सामान भरून ठेवलेला फ्लॅट आम्हाला नको आहे म्हणून प्रशस्त बघतो आहे आणि शक्यतो लिफ्टचीच जागा हवी आणि हां फ्लॅटमध्ये गच्ची हवी आहे आम्हाला तर शक्यतो तसं कुठे मिळत असेल तर तुम्ही सांगा आम्हाला नाही बालकनीपेक्षा मोठी हवी थोडीशी बागकामाची आवड आहे त्यामुळे हां हां हां मजला म्हणजे थोडं उजेड वाऱ्यासाठी आम्ही चौथा प पाचवा मजला असं म्हणतो आहे पण टॉप फ्लोअर नको आहे म्हणजे पाचच मजल्याची बिल्डिंग असेल तर पाचवा मजला नको आहे

बरोबर बरोबर

हो हो हो हो

हो लिफ्ट असेन तर चालू शकेल काही हरकत नाही

चालेल आणि पार्किंगचं काय असतं तीन बेडरूमच्या फ्लॅटला किती गाड्या लावू शकू आम्ही बरं

हां मग पुरेसं आहे हे पुरेसं आहे मग हां

चालेल ठीक आहे त्याची काही हां तो ती काही अडचण नाही जास्त बरं पण मला स्वयंपाकघर जे हल्ली सगळ्या फ्लॅट्समध्ये फार छोटंसं स्वयंपाकघर असतं तसं नको आहे मला स्वयंपाकघरात पण जागा हवी

तर स्वयंपाकघरात चालेल हां आणि आमचं बजेट साधारण एक कोटी ते सव्वा कोटी आहे आणि त्यात तुमचं ब्रोकरेज किती आहे

बरं बरं ठीक आहे मग तुम्ही कधी हो पण तुम्ही कधी दाखवू शकाल आता मी तुम्हाला आमच्या काय गरजा आहेत सांगितलं आहे त्याप्रमाणे साधारण कधी दाखवू शकाल फ्लॅट संध्याकाळची वेळ बरी पडेल संध्याकाळची वेळ चालेल हो नाही आम्हाला सोमवार ते शुक्रवार पण संध्याकाळी चालेल ठीक आहे हो हो

चालेल मला उद्यापर्यंत जरा कळवाल काही आहेत का म्हणजे तसे फ्लॅट्स आहेत का हां हां चालेल चालेल मग उद्या चालेल मला तुम्ही ऑफिसचा पत्ता पाठवून द्याल मी उद्या हां संध्याकाळी सहापर्यंत तुमच्या ऑफिसला येतो ठीक आहे ओके थँक्यू